ग्रामीण वाहतुकीसाठी सर्वात महत्त्वाची साधने म्हणजेच रोड चांगला करणे आणि सार्वजनिक बससुविधा उपलब्ध करून देणे ही सर्वात महत्त्वाची बाब आहे